हॅलो हां

हो हो आपल्याला कुठे जायचं आहे कोणा

दहा जणींचा ग्रुप असेल तर तुम्हाला इनोवा इथून मिळू शकेल आणि जवळपास ते तुम्हाला म्हणजे बघा ना पुण्यातच पाहायचं असेल तर दगडूशेठ गणपती सप्तशृंगी पर्वती हे पाहाल मग सिंहगड आहे मग खडकवासला धरण आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि हां आणि तुमचे साधारण एका दिवसाचे बाराशे ते पंधराशे रुपये विथ ब्रेकफास्ट असं पडेल तुम्हाला राहण्याचे वगैरे पण इथे सोय असेल

नाही आमचं मध्यवर्तीच आहे म्हणजे तुम्ही हां आणि तिथे तुम्हाला राहायला ह्याला मिळेल आणि इथून मग तुम्ही इकडे तिकडे सगळीकडे फिरू शकता आहे ब ओके

तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल राहण्याची सोय मिळेल आणि तुम्हाला जे वाहन मिळेल ते वाहनाचे पैसे वेगळे द्याय लागतील आणि तुमचं काय लन्च वगैरे असेल त्याचे पण वेगळे पैसे असतील राहण्याचे हां टॅक्स जी एस टी वेगळा लागेल बरं का हं आणि तुम्हाला एक हां हां आणि

हो तुम्ही म्हणजे तसं मला सांगा त्याप्रमाणे मी सोय करून ठेवते तसे रूम बुक करून ठेवीन

हां आणि कसं ग्रुपमध्ये असाल त्यामुळे तुम्हाला थोडं कन्सेशन पण मिळेल स्वस्त पडेल जरा हां हां आणि जेवणाचे हो नक्की पाठवते एका रूममध्ये दोघं जणं राहू शकतात त्याच्यात सगळे सोय आहे गरम पाण्याची सोय पण मिळेल नंतर अंघोळीची हे सगळं तिथे आहेत हां फक्त येताना हां पाठवते आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड वगैरे घेऊन यायचं आहे ओके अच्छा ओके बाय हां बाय